स् स्वयंपाक करणं आणि पदार्थ खाणं हा माझा स् छंदच आहे आता आवडती पाकशैली कोणती तर असं सांगता येत नाही सगळी सरमिसळ झालेली आहे सध्या म्हणजे मला महाराष्ट्रीयन पण आवडतं म्हणजे भाजी भाकरी पिठलं अं आमचा विदर्भातला गोळा भात पाटवडी हेही आवडतं तसंच गुजरातचा ढोकळा थेपले हक्रे उंदिओ मी खूप छान करते बरं का तर गुजराती आवडतं पंजाबी छोले पुरी भटोरी म्हणजे असं कुठलं एक विशिष्ट असं राहिलेलं नाही मी मुळात शाकाहारी आहे त्यामुळे जे पौष्टिक असेल ज्यामुळे वजन वाढणार नसेल असे पदार्थ ते मग कुठल्याही राज्याचे असो कुठल्याही शैलीचे असो मला करायला आवडतात